हो आत्ता आमच्याकडे एल पी जी कनेक्शन आहे एल पी जी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एल पी जी हा अधिक वेगळा अनुभव आहे ज्यामुळे आपण आपल्या आवश्यकतांच्या पूर्तता करू शकतो पूर्वी लाकडाच्या चुलीवर जेवण बनवले जात असे ज्यामुळे हवा प्रदूषित होत असे पण एल पी जीमध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे जो अधिक स्वच्छ आणि पर्यावरणालाही हानी पोचवत नाही एल पी जी सिलेंडर वापरण्यास सोपे आणि सुरक्षित असतात त्यामुळे आपल्याला स्थानाच्या अनुकलतेनुसार ठेवणे सोपे असते परंतु एल पी जी सेवामध्ये समस्या होऊ शकतात आणि त्यांचे समाधान करण्यासाठी आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागतो उदारणार्थ जेव्हा सिलेंडर रिकामा होतो तेव्हा आपल्याला सिलेंडर बदलण्याची आवश्यकता पडू शकते त्यामुळे आपल्याला सिलेंडर पुन्हा भरण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करावी लागते अशाच अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला एल पी जी सेवा चालू ठेवण्यासाठी गॅस एजन्सीकडे संपर्क साधाय लागतो त्यांना आपली समस्या सांगायला लागते आणि ते आपल्याला सहाय्य करण्याचा प्रयत्न करतात आपल्याला त्यांच्या दिशेने मदत मिळते आणि समस्या लवकरात लवकर सुधारित केली जाते त्यामुळे एल पी जी कनेक्शनचा अनुभव हा वेगळा आहे पण तो अधिक सोपा स्वच्छ आणि सुरक्षित आहे